पाकिटबंद खाद्यपदार्थ तर आम्ही पण घरी खातो मसाले ग्रेवी मसाले चिप्स बिस्कीट अनेक कसे खाद्यपदार्थ आम्ही बनवतो मॅगी खूप सारे मॅगीमुळे वगैरे पोटदुखी वगैरे पण होते कारण क पॅकेट पण हे खूप दिवसातून पॅकिंग केलेलं असल्यामुळं कधी एक्सपायर पण असतो काही काही मध्ये असं हे राहते त्याच्यामुळं पोटदुखी फीवर ताप येणे डोकं दुखणे खोकला सर्दी पण येणे बीमार पडणे असे काही लक्षण पण त्याच्यामुळं आरोग्याला पण धोका होण्या्ची शक्यता जास्त आहे